मी मराठी ही माझ्या आईपासनं शिकलेली आहे जेव्हा बाळ जेव्हा बाळ कधी पण जन्माला येतं तर तेव्हा पहिला शब्द तो आईच म्हणत असतो आणि मी पण जे जशी मोठी झाले जशी बोलायला लागले तसं माझ्या आईनी बाबांनीच मला शिकवलेलं मराठीचा प्रत्येक एकूण एक शब्द आई म्हणायला बाबा म्हणायला जेवण कर फिरायला चल असे साधे साधे छोटे छोटे शब्द अभ्यासांचे शब्द ए बी सी डी असे प्रत्येक शब्द हे माझ्या आईनी आणि बाबानी मला शिकवलेले आणि मला माझ्या मराठी भाषेवर खूप अभिमान आहे कारण एकतर ही माझी मातृभाषा आहे आणि माझी ही भाषा जी मराठी आहे ती बोलायला एकतर लवचिक आहे मुळी प्रेमळ आहे हा प्रत्येक जर जिल्ह्यामध्ये गेलं तर ते भाषेचे टोन चेंज होऊन जातं पण मला माझी मराठी बोलायला मला खूप आवडते आणि खूप माझी मला बाकी भाषेबद्दल जसं हिंदी इंग्लिश वगैरे हे तर थोडंसं जसं हिंदी तर बऱ्यापैकी आम्ही बोलत असतो घरी वगैरे भाऊ बहीण पण मराठी भाषा मला खूपच आवडते माझं एज्युकेशन पण पूर्ण माझं मराठीमध्येच झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी आम्ही फील्ड लेव्हलला म्हणा किंवा मग आपल्या पी एच सी लेव्हलला आम्ही सगळ्या जणी मराठीमध्येच संवाद करत असतो त्याच्यामुळे मला मराठी भाषा बोलायला खूप आवडत असते मला दुसऱ्या भाषे पेक्षा माझी मराठी भाषा मला खूप आवडते कारण कसं आहे ना जो शब्द आहे जसं आपलं एखादं वाक्य जरी म्हटलं तर ते एवढं प्रेमळ त्याचा म्हणजे वेगळाच एक अनुभव असतो त्याची ही भाषा अशी आहे की त्याचे वेगवेगळे असे हे निघत असतात वेगवेगळे वाक्यं निघत असतात वेगवेगळे वाक्य तयार एक शब्द दिला तर त्याच्यातून कितीतरी वाक्यं तयार करू शकतो अशी ही मराठी भाषा आहे त्याच्यामुळे कसं होत आहे की आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तर मराठीच बोलली जाते आणि प्रत्येक बोलण्याची पद्धत प्रत्येकाची ही वेगवेगळी आहे पण मला मराठी बोलणं मराठी लोकांमध्ये राहणं त्याचे वाक्यं बोलणं त्याची वाक्यरचना करणं त्याच्याबद्दल बोलणं मला हे खूप आवडतं आणि मला असं वाटतं माझ्यासाठी तरी हे समोरच्या दृष्टीकोनातून खूप चांगलं आहे